माझ्या भावाने वकिली क्षेत्रात डॉक्टरी क्षेत्रात अशा क्षेत्रांमध्ये शिकावे असे मला वाटते कारण अशा क्षेत्रांमध्ये शिकल्यानंतर तो स्वतःचा व्यवसायही स्थापित करू शकतो व कुठेही नोकरी शोधायला जाण्याची गरज नाही कारण आजच्या ह्या प पुढच्या पिढीत पाहता पाहायला गेल्यास नोकरी फार कमी प्रमाणात उपलब्द आहे आणि त्याकारणाने ही जी अशा शिकव शिक्षण आहेत जसे की डॉक्टर वकील ह्यांना कुठेही नोकरीसाठी जाण्याची गरज नाही ते आपला रोजगार हे आपल्या जागी राहून आपल्या व्यवसायातूनच कमवू शकतात